मी क्रिकेट तर हमखास बघतो आमच्या गावात जसा सणाला उठाव असतो तसं मॅच असलं की सगळ्यांना उत्साह असतो मी मॅच बघतो टी व्ही वरसुद्धा पण हल्ली जास्त करून मोबाईल वर बघतो यूटूब किंवा ओ टी टी वर लाईव्ह लगेच लागतो आय पी एल असो किंवा टीम इंडियाची मॅच बघायला भारी मजा येते बरेच वेळा मित्रांसोबत एकत्र बघतो चहा कॉपी थोडे भजी वगेरे मॅच म्हणजे माहोलचं तयार होते काही वेळा कॉलेजमधून सुट्टी काढून पण मॅच बघतो कधीकधी चांगले फुटबॉल सामने असतात पण यूट्यूब वर बघता येतो मला असं वाटते की क्रीडा पाहणं म्हणजे फक्त टाइमपास नाही तर टीम वर्क मेहनत आणि स्पर्धा कशी असावी हे सुुद्धा शिकायला मिळतं